आजच्या काळात रोजगार हा सर्वात मोठा एक रोजगार ही सर्वात मोठी अडचण आहे नवीन पिढीसाठी आणि रोजगार उपलब्ध लवकर होत नाही आहेत आणि रोजगार उपलब्ध करण्यात तंत्रज्ञानाची मदत म्हणजे अशी की कुठे रोजगारासाठी जागा जी उपलब्धता आहे आणि काय किती जागा उपलब्ध आहेत याची माहितीच लगेच आपल्याला नेटवर इंटरनेटमुळे आपल्याला लगेच कळते नाहीतर पहिले असं होतं की इंटरनेट नव्हतं आणि को कोण्या भागात जागा निघाली आणि कुठे रोजगारांची संधी उपलब्ध झाली हे तरुणांना लवकर समजत नव्हतं त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागायचे प्रत्येक वेळेस तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी काह अंतर काही अंतर प्रवास करून तिथं जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागायचा अर्जदाराने परत तिथंच परीक्षा प प्रक्रिया आणि मुलाखत देऊन नंतर पुढे तो घरी येईल आणि नंतर त्यांचा रिजट जो निकाल होता तो पण तिथेच लागायचा त्यामुळं अर्जदारांची पळापळ व्हायची त्यांचा मानसिक ताण वाढायचा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत तंत्रज्ञानामुळे तुम्हाला सर्व संधी जागेवर उपलब्ध होतात जाग्याव एका जागेवर तुम्हाला सर्व काही कळू शकते आणि आजच्या दिवसात विद्यार्थी जास्त करून तांत्रिक पदव्या घेण्यास प्राधान्य देतात त्यामध्ये इंजिनिअरिंग एक आहे अभियांत्रिकीचा अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्यामध्ये सर्वात जास्त मुलं संगणक झा झालं आणि मेकॅनिकल झालं आय टी सेक्टर झालं या सं सारख्या बऱ्याचशा तांत्रिक पदव्या घेण्यास प्राधान्य देतात आणि बरेचसेच विद्यार्थी असे आहेत की प्राधान्य तर देतात देतात आणि त्यामध्ये मोलाची कामगिरीसुद्धा करतात जसं नवीन नवीन उपक्रम उपक्रम राब राबवणे आता नवीन एक उपक्रम आता राबत आहे जसं तांत्रिक क्षेत्रातील माहिती पुरवठा किंवा त्याबद्दल लोकांत जागरूकता निर्माण करणे अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तिथून पूर्ण होतात